मला कोरोना काळातली एक गोष्ट आवडते माझ्या मुलीनी पिझ्झा खायसाठी खूप हट्ट केला होता पण बाहेरून बोलवण्याची माझ्यात काही हिम्मत नव्हती मी तिला त्यासाठी खूप मना केलं पण ती ऐकतच नव्हती शेवटी मी माझ्या मैत्रिणींना कॉल केला की आपण पिझ्झा घरी बनवायचा का पण तरीही ते पण रिस्क होतं कारण कोणाच्या घरी त्या काळात आपण जातयेत नव्हतो आणि इन्फेक्शन आणि ह्या गोष्टींचं खूप खूप आपल्याला लक्ष द्यावं लागत होता म मी एक सोपा उपाय शोधून काढला मी यूट्यूबवर बघून पिझ्झा बनवण्याचं म्हणजे प्रयत्न केला आणि त्यातूनच मला प्रेरणा मिळाली की आपण असं करू शकतो ते हायजेनिक असेल स्वछता पण पाळली जाईल आणि माझ्या मुलीसाठी पण ते चांगलं असेल आणि आज असे मी पिझ्झा एक नवीन पदार्थ शिकले ज्याचा मला भरपूर आनंद झाला